नमस्कार सध्या मी मिसेस कुलकर्णी बोलते आहे आम्ही जरा थोडे दिवस परदेशात जाणार आहे त्यामुळं आमचा आमच्या अनुपस्थितलं आमचं गॅसचं सिलेंडर तुम्हाला रद्द करायचं आमची रिक्वेस्ट आहे तात्पुरत्या स्थलांतरामुळं आम्हाला हे सर्व करावं लागत आहे तरी तुम्ही आमचा गॅसचा सिलेंडरचा नंबर बंद करा किंवा तात्पुरता स्थगित करा आमचा नंबर आहे पाच दोन चार तीन एक तेव्हा हे त्वरीतच शक्यतो करा कारण आम्ही लगेचच जाणार आहे गा पर परदेशाला थॅ धन्यवाद